मनोरंजन उद्योगाने आर्थिक व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्थेवर कोणता बदल केला असेन तर मी बोलू इच्छित आहे चित्रपट चित्रपट हा मनोरंजन उद्योगाने आपली आर्थिक व्यवस्था आणि सामाजिक व्यवस्थाबद्दल पिच्च चित्रपट निघतात त्याच्याने आपल्याना खूप सारं ज्ञान भेटतं आर्थिक व्यवस्था आणि सामाजिकवर आणि मनोरंजन हे आपल्या हा हसण्यासाठी खूप चांगलं आहे मनोरंजन जर झालं तर माणूस हसतो आणि हास हसल्यावर माणूस आपला नेहमी खुश राहतो आणि निरोगी राहतो हे मला मनोरंजन उधोण्याबद्दल बोलू इच्छित आहे बस धन्यवाद